भाषा समृद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या लेखकांची वेगवेगळी पुस्तकं प्रकाशित झालेली आहे अनेक पुस्तकं प्रकाशित होऊन सं प्रकाशित झालेली आहेत तर त्या पुस्तकापैकी छावा हे पुस्तक मला खूप खूप आवडलेलं आहे तर त्यामध्ये संभाजी महाराजांची रूपरेषा त्यांची कारकिर्द ही एकदम उत्तमरीतीने रेखाटलेली आहे त्यां त्यांचं शोर्य त्यांचं धाडसी वृत्ती त्यांची अगदी वाखाणन्याजोगी आहे अगदी सर्वसाधारण माणसाच्या मनाला भावेल अशी भिडेल अशी त्यांची व्यक्तिरेखा रेखाटले गेलेली आहे त्याच्यामु त्यामुळे मला छावा हे पुस्तक खूप खूप आवडलेले आहे